दोन हजार एकोणीसमधे कोविड नाईंटीन आलेला होता तेव्हा लॉकडॉन पडला होता आणि मुलांची शाळे शाळा पण थांबली होती आणि मेन मुद्दा हा आहे की काय खूप सारे लोकांची मृत्यू झाली आमच्या बस्तीमधे पण खूप सारे लोकांची मृत्यू झाली आणि कोरंटाईन लागला लॉकडाऊन लागला आणि माझे जे पिताजी होते त्यानला पण कोरोना झालेला होता पण ते डॉक्टर्सची दवाई घेतली आणि ते वाशले आणि असे अन्य अन्य लोग होते ज्यांचा जीव गेला कोरोनामदीन आणि जे आपला भारत होता आपला पूर्ण भारतपण पूर्ण भारत काय पूर्ण वर्ल्ड पूर्ण जे दुनिया होती जे ते पूर्ण क कोरंट् पूर्ण कोरोनाच्या कोव्हिड नाईंटीनच्या झपट्यामदी आलेली होती